शिक्षण रोजगार आणि सामाजिक स्थितीच्या दृष्टीने जर नागपूर जिल्ह्यात बघितलं तर महिलांना कोणतेही अशा आव्हानाचा सामना करावा लागत नाही आहे कारण की इथे सर्वांना एकसारखा दर्जा दिला जातो मग ते मुली असो की मुलं असो त्यांना एकसारखंच बघितलं जाते फक्त थोडशी अशी आहे की जे हिंदू समाजातल्या जे चालीरीती आहे त्यांच्या हिशोबाने मुलींवर काही रिश्ट्रीक्शन असतात पण मुलांवर राहात नाही तर ते फक्त दूर झाले पाहिजे आणि जर मुलींना जर संधीच्या जागेवर जर बघितलं तर इथे रोजगाराचे खूप सारे असे मुद्दे आहेत जिथे ते रोजगार मिळवून घेऊ शकतात आणि शिक्षणासाठी ते नागपूर जिल्ह्यामध्ये खूप काही असं भरपूर एकदम पीएच डी आणि त्याच्यावरही शिकू शकतात याचीही इकडे संधी आहे आणि इकडे कोणत्याही गोष्टीसाठी भेदभाव केला जात नाही